हॉर्स रायडिंगसाठी पहिले तर आम्ही मी आणि माझे भय्या ना तरं भैय्यांच्या मित्रांकडे हॉर्स रायडिंग म्हणजे त्यांच्याकडे घोडे होते खूप सारे तर आम्ही भैय्या आणि मी असंच खूप जायचो त्या घोरसं घोड्याकडं हॉर्स रायडिंग आणि लहानपणीपासून आम्हाला असं बघत आलो आहेत की हॉर्स रायडिंग कशी करतात असं कसं करतात त्यामुळे मी आणि भय्या असं म्हणजे त भैय्याच्या मित्राकडे असंच जायचो हॉर्स रायडिंगसाठी तिथे खूप पहिले तर घाबरायचो आम्ही कसं करायचं काय नाही त्यानंतर मग शिकत गेलो आणि भय्याला तर खूप आवड होती माझ्या मोठ्या भावाला त्यानंतर मला पण त्याची आवड लागल्याला गेली आणि त्यानंतर मग आम्ही ग घोडं शोधायला गेलोत खूप म्हणजे घोडं माळेगावमध्ये शोधलोत आणि खूप दिवस असं शोधत राहिलोत नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगावमध्ये शोधलोत त्यानंतर घोडं घरी आणलं त्यानंतर घोड्याचं चालवण्याची खूप आवड निर्माण झाली त्यानंतर तर नंतर घोडं चालवत चालवत घोड्याचं चालवण्याचं एक हे आहे की आपला स्वतःचा माइंडसेट खूप चांगला होतो घोडं चालवलाने त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे घोडं चालवणं म्हणजे त्यासाठीच घोडं हे आम्हाला चालवच राहा वाटते आणि पुढे पण चालवतच राहणार आम्ही